सतरा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी सव्वीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव अठरा जुलै एकोणीसशे ऐंशी एकोणीस चार एकोणीशे शहात्तर वीस तीन दोन हजार सतरा